आधुनिक युगामध्ये मराठी भाषेला भरपूर मोठं आव्हान आहे कारण मराठी भाषेचा वापर जो आहे तो आजकाल बऱ्याच प्रमाणात कमी होत चालला आहे प्रत्येक म्हणजे बहुतांश पालक जे आहेत ते आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम किंवा सेमी इंग्लिश मिडीयममध्ये टाकण्यास प्राधान्य देतात कारण जे शिक्षण जे आहे त्यांचंपण काही अर्थी बरोबर आहे म्हणजे दहावीपर्यंत जो मुलगा फ फक्त जास्तकरून मराठीमध्येच शिकतो आणि अकरावी बारावीपासून त्याला पूर्ण इंग्लिशमध्ये जेव्हा शिकावं लागतं तर त्याला तिथे भरपूर अवघड जातं ते इंग्लिशमधून शिकणं तर त्याच्यामुळे पालकांना पण वाटतं जर आपल्या मुलाने पुढे काही करायचं असेल तर त्याला इंग्लिश भाषेच्या शाळेमध्येच टाकलं पाहिजे तरच तो पुढे प्रगती करू शकेल मराठी भाषेची मुलं असेच मागे पडत आहे ते त्यांना दिसून येते त्यामुळे हे पाऊल ते उचलतात तर म्हणून मला असं वाटतं की आजकाल ही दुसरं म्हणजे आता प्रत्येक माणूस बोलतांना पण हिंदी भाषेचा महाराष्ट्रातील जरी बघितलं तरी आपल्या बोलण्यामध्ये भरपूर असे इंग्लिश शब्द येतात आणि हिंदी शब्द येतात मराठी भाषेचा वापर भरपूर कमी येतो त्यानंतर मराठी भाषीय साहित्य आहे ते पण आजकाल तरुण पिढी जी आहे खासकरून ती वाचत नाही मराठी न्यूजपेपर्स वगैरे वाचले तर ठीक आहेत पण जे आपले पुस्तकं आहेत चरित्र आहे किंवा आपले धार्मिक ग्रंथ आहेत जे मराठी भाषेमधून लिहिलेले आहेत ते वाचण्याचा जो कल आहे तो बऱ्याचपैकी घसरत चाललेला आहे आणि आजकाल नाहीच्या बरोबरच लोक ते वाचतात म्हणून मला वाटतं की मराठी भाषेला येणाऱ्या युगामध्ये भरपूर मोठं आव्हान आहे ते मराठी भाषेचा वापर भरपूर कमी होत जाणार आहे